लोक नववधूला खूप काही देतात लग्नात बेड देतात सोफा देतात टी व्ही असतो फ्रीज असतो भांडेचं कपाट असतं कपडे ठेवायचं कपाट असतं इच्छेनुसार किंवा जसे ज जसे मुलीं नववधूच्या वडिलांची इच्छा असेल किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती असेल त्याचनुसार दिलं जातं हुंडा हुंडा दिला जात नाही कारण की आमची कारण की हुंडाबंदी कायदाच आहे त्यामुळे हुंडा वगैरे काही दिला जात नाही किंवा मागितलाही जात नाही पण जर इच्छेनुसार मग ते दिलं जातं तसं का ते काय मग थोडेच कोण नाही बोलणार आहे पण हुंडा दिला जात नाही नाही